ट्रॉफिक खूप आहे त्यामुळे इथं खूप गर्दी दिसत आहे तर आपल्याला दुसरा रस्ता आहे का जेणेकरून आपण लवकरात लवकर आपल्याला पोहोचायच्या त्या ठिकाणी पोहोचू शकतो आहे कारण माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे त्यासाठी मला लवकर पोचणे गरजेचे आहे तर या ट्रॉपिकमधून बाहेर पडून आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकतो का जर दुसरा रस्ता असेल तर कृपया तिकडून जोउया कारण माझ्याकडे एवढा वेळ उरलेला नाहीये की ही ट्रॉपिक पूर्ण ट्रॉपिक पूर्ण जाऊसपर्यंत आपण इथे थांबू शकत नाही खूप ट्रॉपिक झालेले आहे दुसरा रस्ता नसेल तर इतरांना तुम्ही कृपया विचारा तुम्हाला माहीत नसेल तर विचारून घ्या आणि आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊया कारण महत्त्वाची मीटिंग असल्याने मला जाणे गरजेचे आहे त्यामुळे आपण जाऊया का चला लवकर खूप वेळ होत आहे असे समजून सांगूया प्लीज